मी ॲक्टिवा वापरतो आणि पेट्रोलचे भाव सध्याच्या दमानं खूप वाढले आहे आणि माझी सरकारला विनंती आहे की पेट्रोलचे दाव पेट्रोलचे भाव कमी करावे कारण की जे पेट्रोल आहे ते खूप महाग जात आहे आणि तेवढ्या तेवढ्या पैश्यांमधी गाडीमधी पेट्रोल भरता नाही येत आहे ही सरकारला माझी विनंती आहे की पेट्रोल स्वस्त करावे